हॅलो हां मी वैष्णवी रोकडे बोलते आहे मला तुमच्या रुग्णालयामध्ये जी आरोग्य तपास तपासणी शिबिर आहे त्यामधे मला माझं नावनोंदणी करायचं आहे

तर त्यासाठी काही डॉक्युमेंट लागतील का अच्छा हे हे जे चेकअप आहे ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचं चेकअप केलं जातं कुठल्या तपासण्या केल्या जातात याबद्दल मला माहिती मिळू शकेल का आरोग्य तपासणीमध्ये नाही मला आता आरोग्यासंबंधित काहीच तक्रारी नाही आहेत मी पूर्ण मी पूर्ण नॉर्मल आहे

तुम्ही मला कुठल्या कुठल्या आरोग्य चाचण्या त्या शिबिरामध्ये घेतल्या जाणार त्याविषयी सांगू शकता का मी मागच्या महिन्यामधेच माझी एक आरोग्य चाचणी केली आहे ज्याच्यामध्ये मी सी बी सी रक्ताचा जो दाब आहे तो पण पाहिला रक्तदाब पाहिला सी बी सी टेस्ट केली आणि त्या माझ्या पूर्णपणे नॉर्मल आहेत तर मग मला तुम तुमच्याकडे पुन्हा एकदा आरोग्य तपासणीसाठी यावे लागेल का ठीक आहे मी येऊ ठीक आहे मला तुम्ही आत्ता ह्या ज्या काही तपासण्या आरोग्य शिबिरामध्ये होणार त्यासाठी नावनोंदणीसाठी आधार कार्ड किंवा दुसऱ्या काही गोष्टी लागणार आहेत का तशा लागणार असल्या तर तुम्ही मला सांगू शकता म्हणजे मी तशा घेऊन येईन आणि हां मग हे रुग्णालयातच होणार आहे सगळं का रुग्णालयाच्या बाहेर होणार आहे अच्छा ठीक आहे ठीक आहे मी माझं नावनोंदणी करण्यासाठी म्हणजे लगेच नंबर येतात का तिथं थोडी गर्दी आहे जर गर्दी नसली तर मग मी लगेच येऊन जाईल किंवा म मला उद्याचा नंबर मिळाला किंवा माझं उद्याच्या यादीमधे नावनोंदणी झालं असलं तरी चालेल ठीक आहे माझं नाव वैष्णवी महालिंग रोकडे आहे मी हां मी सातारा विभागातून येते हां नाही मला वाटलं ते कॅम्पिंगसारखं आहे प्रत्येक ठिकाणी तुमच्या रुग्णालय आणि आरोग्य तपासण्या हो तुमच्या आरोग्य तपासण्या प्रत्येक हां प्रत्येक एरिया वाईज वेगवेगळे असतील असं मला वाटलं म्हणून मी विचारलं ठीक आहे मी उद्या रुग्णालयाला भेट देईल आणि त्यानंतर मा ज्या काही तपासण्या आहेत त्या करून घेईन धन्यवाद